नवीन जन्मलेल्या बाळाची बाळाचं म्हणजे पहिल्या पाचव्या दिवशी जन्मल्याबरोबर एक पाचवीची पूजा असते त्याच्यानंतर बाराव्या दिवशी त्याचे कान टोचले जातात आणि त्यानंतर त्यांची त्याचं बारसं असतं नामकरण विधी म्हणतात त्याला ते करतात नंतर साधारण ते बाळ खायला लागेल म्हणजे साधारण सहा महिन्याच्या आसपास एक उष्टावण नावाचा एक विधी असतो की त्याच्यामध्ये त्याला मऊ भात किंवा काही पेज भाताची अशी खायला देतात त्याला उष्टावण म्हणतात त्याच्यानंतर बाळाचे पहिले जावळं जावळ म्हणजे केस डोक्यावरचे पहिल्या म वर्षामध्ये जावळ काढतात म्हणजे त्याचे केस काढतात ते पण आत्याच्या मांडीवर बाळाच्या आत्याच्या मांडीवर बाळाला ठेवून त्याचे केस सगळे काढून त्याचं टक्कल करतात जेणेकरून पुढे त्याच्या डोक्यावर चांगले केस यावे आणि आईच्या पोटात असतानाचे केस ते काढून टाकतात नंतर प्रत्येक सणाला त्याचा तो पहिलाच सण असल्याकारणाने वेगवेगळं हे केलंच जातं पण संक्रांतीच्या वेळेस बोरनहाण नावाचा एक विधी आहे की त्या मुलाला हलव्याचे दागिने घालून त्याला पाटावर बसवून त्याचं औक्षण वगैरे करून नंतर त्याच्या डोक्यावर बोरं छोट्या छोट्या मूल म्हणजे हलवा वगैरे आणि मुलांना आवडणाऱ्या गोळ्या वगैरे सगळं असं धरून मुरमुरे त्याचं त्याला न्हाऊ घालतात नंतर होळीच्या तेव्हा पण रंगपंचमीच्या आसपास शिव शिमगा नावाचा एक प्रकार असतो तो केला जातो आणि प्रत्येक वेळेस त्याला म्हणजे दिवाळीत सुद्धा अभ्यंगस्नान घालताना पण त्याला ओवाळलं जातं आणि फायनली वर्षा त्याचा जेव्हा पहिल्या वर्षीचा वाढदिवस असतो तेव्हाही त्याचं औक्षवण कर केलं जातं